डेंग्यू आणि ताप आणि मलेरिया यासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी प्रथम आपण आपल्या घराची स्वच्छता व्यवस्थित करावी कुठेही घरात पाणी साचून राहील असं करू नये आणि जास्तीत जास्त घरात सूर्यप्रकाश असावा सूर्यप्रकाशामुळे काय होतं की जिथे तुमचं पाणी सांडलेलं असेल त्याची वाफ होऊन निघून जाते किडे किंवा जे आपण म्हणतो सूक्ष्मजीव जे आहेत ते राहत नाहीत आणि तुमचा आजूबाजूचा जो परिसर आहे तिथेसुद्धा कोणत्याही प्रकारचा ओला कचरा होऊ देऊ नका पाणी साठू देऊ नका हे करणं महत्त्वाचं आहे कारण डेंग्यूचे जे मच्छर आहेत हे याच्यामुळेच त्यांची अंडी तिथेच उबवली जातात आणि परिसरामध्ये असणारी घाण हे मून मु मुख्य कारण आहे डेंग्यू आणि ताप आणि मलेरिया पसरवण्याचं तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा सुरुवात आपण ही आपल्या नेहमी घरापासून करावी घरात स्वच्छता नंतर परिसराची स्वच्छता आणि नंतर आपल्या विभागाची स्वच्छता असावी जेणेकरून आपण आपली जी पूर्ण काय म्हणू या विभाग आहे तो स्वच्छताच राहील हळूहळू आपण बाकीच्यांनासुद्धा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतो अजून आपण काय करू शकतो मलेरियाच्या समजा एखादा माणूस समजा इन्फेक्टेड झालेला असेल मलेरियाने किंवा डेंग्यूने मलेरी जर मलेरिया झाला असेल तर त्याला डॉक्टरची जी ट्रीटमेण्ट आहे ती त्याने व्यवस्थित फॉलो करायची आहे डेंग्यूची जरी असले तरीसुद्धा त्याचं त्याचीसुद्धा ट्रीटमेण्ट ती व्यवस्थित फॉलो करायची आहे पण आपण या सगळ्या गोष्टींमध्ये एकाच गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे तो म्हणजे आपली स्वच्छ्ता वैयक्तिक स्वच्छ्ता आणि परिसराची स्वच्छता